योग आणि सूर्यनमस्कार या विषयी किंवा प्राणायामाविषयी सांगायचं म्हणजे आज माझं वये बहात्तर वर्षं आहे मात्र मी सकाळी उठल्याबरोबर सूर्यनमस्कार घालत नियमित घालत असतो त्याच्यामुळे माझं आजही या वयातही शरीर हलकफुलकं वाटते आनंदी वाटते सकाळच्या कोवळ्या उन्हात डी व्हिटॅमिन मिळते सूर्याचीही पूजा होते सूर्यप्रकाशामुळे शरीराला स्नायूंना वगैरे डी व्हिटामिन्सचा पुरवठा होतो सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो याशिवाय मी सायंकाळी प्राणायाम पण करत असतो आणि त्याच्यामुळे मला प्राणायामामुळे ब बरेचसे लाभ आतापर्यंत झालेले आहे माझं शरीर तंदुरुस्त आहे या वयातही मला कुठल्याही प्रकारचा आजार बी पी शुगर वगैरे झा मुळातच नाही आहे आणि हे माझं सूर्यनमस्कार हे विशेषतः सगळ्यात आवडीचं आवडीचा व्यायामप्रकार आहे